शेतीत मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे पेरणी आणि झाड उगवताना त्यांना पाहण छोट छोट्या रोपाांमध्ये जीव असतो असं वाटतं आणि त्यांची वाढ बघणं खूप समाधान देतं सकाळी थंड वाऱ्यात शेतत काम करणं मातीची गंध पक्षाचा आवाज हे सगळं मनाला खूप शांत करतंय माझे दुसरे आवडती गोष्ट म्हणजे पिकाची कापणी मेहनतीचं फळ मिळल्यासारखं वाटतं शेतात बैलाबराबर काम करणे विहिरीवर बसून थोडा वेळ घालवणे आणि सायंकाळी मोकळ्या आकाशा खाली बसणे हे सगळ्यात सगळं मला खूप आवडतं शेतीत काम करतना श्रम असतात पण त्यात एक वेगळ्याच आनंद असतो मातीशी जोडलेले राहणे निसर्ग निसर्गरम्य वातावरण अन्न पीक हीच खरी मजा आहे